हॅलो मी सानिया खोबरागडे बोलतो मला मला वर्धा जिल्ह्यामध्ये घुमाला यायचं होतं तर तिथं काय काय पाहण्यालायक घुमन्यालायक असं

अच्छा तर मग किती खर्च लागणार आहे तिथे यासाठी म्हणजे तरी किती म्हणजे हां तर फॅमिलीला घेऊन यायचं आहे अजून काय काय आहे पाहण्यालायक हां अजून

हां तिथे काय काय पाहण्यालायक हां अजून असेन ना काही अच्छा अजून कुठं जास्त एन्जॉय करता येईल अच्छा मग कधी यायचं आहे आता तुम्ही कधी फ्री आ

आम्ही आहे तरी पाच सहा जण आम्ही घरच्या गाडीनेच येणार

आम्ही आता म्हणजे खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होतो बट घरचे म्हणले की आता काही दिवसानंतर जाऊ म्हणून विचारलं

हो ठीक आहे